मला वाहनचालक परवाना घ्यायचा आहे मी नुकताच अठरा वर्षाचा पूर्ण झालेला आहे तरी मला आता वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक आहे तर त्याच्यासाठी मला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे त्याचे मला योग्य मार्गदर्शन करा ते कागदपत्रं जमवून मी तुमच्याकडे घेऊन येतो आणि त्यानंतर काय प्रोसेस करायची आहे त्याची ते मला समजून सांगा कारण की मला आता वाहन चालक परवाना फार गरजेचा आहे सुरुवातीला सहा महिन्यासाठी शिकावू म्हणून परवाना मिळतो नंतर तो शिकावू परवानाची ट्रेनिंग संपल्यानंतर मला कायम स्वरूपी परवाना मिळेल तर त्याच्यासाठी मी तुमच्या मार्गदर्शनाची मला आवश्यकता आहे तरी कृ कृपया मला त्याच्यासाठी लागतलेले कागदपत्रं त्यासाठी भरावायचा फॉर्म त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते मी आणतो मग जे ऑनलाईन फॉर्म भरायचे असेल त्या पद्धतीचे फॉम भरून नंतर त्याच्यासाठी किती पैसे आपल्याला वाहनचालक परवान्यासाठी ऑनलाईन लागतील याची पण माहिती द्या धन्यवाद